हा रेल्वे तिकि बुकिंगचा नंबर आहे का मी प्रथमेश बोलतो आहे मला इथून दिल्लीला जायचं होतं तर दिल्ली इथून नांदेड टू दिल्लीला एसी फर्स्ट क्लास एसीचं तिकीट कितीला पडेल मला